आजकालचं जग हे विज्ञानाचं युग आहे किंवा संगणकाचं युग आहे असं म्हटलं जातं यामध्ये सगळ्यात महत्वाचा संगणक आला म्हणजेच त्याबरोबर मोबाईलसुद्धा आला मोबाईल फोन आणि कंप्युटर या दोन्ही ज्या बाबी आहेत या बाबी आजकाल मोठ्या प्रमाणात क्रांती घडवत आहेत किंवा मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये एक व्यापकता निर्माण झालेली आहे आता मोबाईल जो आहे त्या मोबाईलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याच्या माध्यमातून आपल्याला सहजतेने संपर्क साधता येतो मित्र कुटुंब किंवा व्यावसायिक लोकांशी संपर्कात राहण्यासाठी मोबाईल फोन अतिशय उपयुक्त आहे विविध प्रकारच्या माध्यमातून आपण हा जो मोबाईल आहे त्या मोबाईलचा वापर केला जातो आता मोबाईलचा वापर म्हटला की तो आता सगळ्यांच्याच बाबतीमध्ये अतिशय महत्वाचे म्हणजे एक आपल्या जीवनाचे एक अविभाज्य घटकच म्हणा ना मोबाईल जो आहे तो मोबाईल आज लहान थोरांच्या हातामध्ये दिसतोच त्याचबरोबर जसा तो लहानमोठ्यांना महत्त्वाचा वाटतो तसा तो लहान मुलांनासुद्धा अतिशय म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने म्हणा किंवा क इतर गोष्टीसाठी लहान मुलांनासुद्धा हल्ली मोबाईलची सवय लागलेली आहे सवय म्हणता येणार नाही त्यापेक्षा त्याला व्यसनच म्हणावं लागेल मोबाईलने आपल्या जीवनामध्ये निर्विवादपणे क्रांती घडवून आणली आहे परंतु त्याबरोबरच होणारे घातक दुष्परिणाम जे आहे ते दुष्परिणामकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही जास्तीत जास्त लहान मुलांवर याचे अतिशय असे दूरगामी परिणाम किंवा दुष्परिणाम होताना आपल्याला दिसून येतात आता लहान मुलांवर होणारे दुष्परिणाम कोणते तर लहान मुलं जे आहे ती लहान मुलं सकाळी उठल्याबरोबर त्यांना हाती मोबाईल लागतो मग अशी नाश्ता करताना म्हणा किंवा शाळेत जाईपर्यंत म्हणा ही लहान मुलं मोबाईलचा पिच्छा सोडायला तयार नसतात आता घरी आल्यानंतरसुद्धा त्यांना पुन्हा एकदा अभ्यास करतानासुद्धा मोबाईल लागतो किंवा कम्प्युटर लागतो अभ्यासाच्या दृष्टीने मोबाईल महत्त्वाचा आहे किंवा मोबाईल जो आहे तो शैक्षणिक क्रांती तर घडवतच आहे परंतु त्याबरोबरच लहान मुलांना याचं व्यसन जळ जडलेलं आपल्याला दिसून येतं अनेक लहान मुलं जी आहेत ती लहान मुलं या मोबाईलचा अतिवापर केल्यामुळेच आपल्या विकासावर आणि आरोग्यावरसुद्धा नकारात्मक परिणाम घडवून आणतात लहान मुलांना डोळ्याचा ताण किंवा झोपेचा त्रास किंवा त्याचबरोबर सामाजिक कौशल्यामधली त्यांची कमतरता जी आहे ही कमतरतासुद्धा मोबाईल फोन घडवून आणतो किंवा याबाबतीमध्ये दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात मोबाईल फोनच्या वापरासाठी त्यांना एक प्रकारे संतुलित दृष्टिकोण देणं फार महत्वाचं आज एक बाब बनली आहे मोबाईल जो आहे त्या मोबाईलमुळे लहान मुलांना अप गृहपाठ करताना किंवा त्यांचा रोजचा अभ्यास करतानासुद्धा त्यांना ह्या महत्वाच्या गोष्टींकडे ते दुर्लक्ष करू लागले आहेत जास्तीत जास्त वेळेमध्ये हा मोबाईल वापरल्यामुळे लहान वयामधे मुलांना मानेचे त्रास किंवा डोळ्यांचे आजार किंवा अक्षरशः भल्या मोठ्या नंबरचा चष्मा लागल्याच्या बाबी सुद्धा आपल्याला दिसून येतात ही जी लहान मुलं आहेत त्यांना कितीही सांगितलं तरी पण ती ही मोबाईल सोडायला तयार नसतात आमचा अभ्यास आहे किंवा आम्हाला आवश्यक ती माहिती मोबाईलमधूनच मिळते अशा अनेक कारणास्तव मुलं हल्ली छोट्यामोठ्या कारणांसाठी सुद्धा मोबाईल बाळगताना आपल्याला दिसतात परंतु यामुळे होतं काय तर मुलांना एक बटन दाबलं की अक्षरशः संपूर्ण जगातील माहितीच म्हणा ना त्यांच्यापर्यंत पोचवली जाते पण बटन दाबला की माहिती मिळाली एवढा छोटंसं एक काम त्यांच्याकडून होतं आणि त्या म्हणतात आमचा अभ्यास झाला पण त्यामुळे होतं काय त्यांची वाचनाची जी सवय आहे किंवा वाचनाची आवड जी आहे ती आवड पूर्णपणे नष्ट झालेली दिसून येते त्याबरोबरच लेखन जे आहे ते नुसतं मोबाईलमध्ये बघायचं वहीत उतरवून काढायचं इतकाच फक्त भाग त्यांच्या बाबतीमध्ये आजकाल घडून येताना दिसतो म्हणजेच काय तर मोबाईल किंवा कम्प्युटर ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या दोन्ही गोष्टी जशा उपयुक्त आहेत त्याचबरोबर त्या हानीकारकसुद्धा आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल मोबाईलमध्ये बघून त्यानुसार माहिती मिळवून ती लिहिणं आपल्या गृहपाठामध्ये गृहपाठाच्या वहीमध्ये पूर्ण करणं एवढंच काम राहिल्यामुळे मुलांना हल्ली स्वतःचं जे लेखनकौशल्य आहे किंवा विचाराची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती पूर्णपणे नष्ट झालेली दिसते त्याचबरोबर एकमेकांशी संवाद साधणं किंवा एकमेकांच्या विचारांची अदलाबदल घर करणं हे सुद्धा आजकाल लहान मुलांना जमत नाही थोडक्यात काय तर मोबाईल किती आणि कसा वापरावा यासाठी मुलांना पालकांकडून किंवा त्यांच्या शिक्षकांकडूनमार्गदर्शन देण्याची गरज आज निर्माण झालेली आहे कारण त्यामुळे होतं काय की त्यांची विकासाची किंवा त्यांची जी मौखिक संकेताचा अर्थ एक त्यांना लावला जातो आणि त्यामुळे परस्पर संवादावर ते जास्त अवलंबून राहू शकतात त्याबरोबरच जर सामाजिक कौशल्य किंवा अर्थपूर्ण संबंध तयार करण्याची त्यांची क्षमता पूर्णपणे कमी होते मेंदूच्या विकारास विकासासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण ज्या काही गोष्टी आहेत त्याचा विकास लहान मुलांमुळे मध्ये होत नाही मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे मुलांवर होणारा हे नकारात्मक परिणाम पाहता मोबाईल किती वापरावा आणि कुठल्या पद्धतीने वापरावा याचं ज्ञान आजकाल शाळेतून मिळण्याची गरज निर्माण झालेली आहे